मला सातच्या आत घरात हे नाटक पहावायचे आहे तरी मला माझ्या कुटुंबासमो समवेत या नाटकाचे तिकीट निश्चित केलेले आहेत आणि त्या तिकिटाचा क्रमांक दहा अकरा बारा तेरा असा आहे तरी त्या संदर्भात अद्ययावत माहिती मला निश्चितीबद्दल सांगण्यात यावी ही नम्र विनंती